ग्रीन अर्थ नर्सरी मी श्रेया बोलते आहे ग्रीन अर्थ नर्सरीत फोन लागला आहे का

हां मला जरा घरगुती रोपांविषयी माहिती हवी होती म्हणजे घरी कुंडीत कुठली कुठली रोपं लावणं सोयस् सोयीस्कर आहे त्यासाठी मला जरा माहिती हवी होती म्हणजे शेवंती अबोली किंवा अशी कुंडीत लावू शकतो का आपण ती रोपं मोगरा हां थोडीशी मोकळी जागा पण आहे माझ्या घरी आणि बाल्कनी सुद्धा आहे बऱ्यापैकी मोठी आहे तर ती कुंडीत कुंडीतली रोपं लावू का खाली खाली लावणं सोयीस्कर अबोली शेवंती अशी मोठी होतात ती रोपं ती रोपं कुंडीत लावावीत की खाली असं मला जरा विचारायचं होतं त्या संदर्भात थोडं

हो हो

खत तयार होईल हो

हो हो हां वेली हां मधुमालती किंवा मोगरा जाई जुई हां हां हां हां

फुलं येतील हां हां

हां हां खूप छान वाटतं बघायला

औषधी हां हां हां त्या संदर्भ हां हां हां

हो हो हो हो हो हां हां प्राणवायू वाढावा निरोगी हवा निरोगी हवा निर्माण होऊ शकते ओके ओके प्रसन्न राहायला मदत होते हां चालेल चालेल

हो आमच्याकडे जागा आहे त्यामुळं थोडंसं तसंही मला करायला येईल आणि त्याचा उपयोगही होईल आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष येऊन मी भेटून बिया आणि त्याच्याबद्दल माहिती घेऊ शकते मी चालेल चालेल छान माहिती दिलीत मॅडम तुम्ही त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद हां